महाराष्ट्र राज्यामध्ये पारंपरिक कलांमध्ये प्रामुख्याने येतं ते पैठणी महाराष्ट्राचा म्हणजे कपड्यावरील कारागिरी ही पैठणी आहे नाशिक भागामध्ये येवल्याला सोन्याचे दाग क तारा वापरून किंवा चांदीचे तारा वापरून पैठणी हे केलं जातं हिमरू मशरू पैठण्या याच्यासाठी त्यावरती सहसा मोर पैठणीवरचा जो पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा हा जो गाण्यामधे उल्लेख आहे तो पैठणीचाच उल्लेख आहे तर पैठणी ही कित्येक पिढ्या म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षापासून ती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ही प हस्तांतरित होत आलेली आहे आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राचा एक वैभव म्हणता येईल असं आपण पैठणीच्या बाबतीत बोलू शकतो तीच गोष्ट कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरला पिढ्यानपिढ्या गेल्या चप्पलामध्ये वेगवेगळे प्रकार त्यातली कारागिरी आणि क्वालिटी चप प त कातडं कमावण्यापासून ते कातडं वेगवेगळं हे करून त्याच्यावरचं वेगवेगळी ब कारागिरी करून लोकांच्यामध्ये प्रसिद्ध करणे आणि आजपर्यंत त्याची महत् महती टिकवून ठेवणे ही काय खायची गोष्ट नाही खरं म्हणजे केवळ प्रामाणिकपणा आणि पारंपरिकता यामुळे या गोष्टी आजही तेवढ्याच लोकप्रिय झालेल्या आहेत त्याचप्रमाणे कोकणामध्ये सावंतवाडीला लाकडावरचं एक ठराविक प्रकारचं मऊ लाकूड घेऊन त्याची जी लाकडी खेळणी केली जातात ती अप्रतिम आहेत तसंच गोष्ट दागिने दागिन्यांचं काय सांगावं नाशिक माठ सांगली माठ असे पूर्वी माठ असायचे चांदीचे दागिने असू देत किंवा चांदीचे घडणीचे भांडी असू देत किंवा दागिने असू देत लक्पा विशेषतः म्हणजे एक पेशवाई दागिने नथ तन्मणी असे नाना प्रकारचे दागिने हे पारंपरिक म्हणजे दोन तीनशे वर्षापासून आपण वेगवेगळे त्यामध्ये प्रामुख्यानं आहेत ते आपले सां सांगलीचे गाडगीळ जे पुण्यामध्ये पण नंतर फेमस झाले गाडगीळ आणि बारामतीचे सराफ असू देत किंवा पुण्याचे वेगवेगळ्या पेढा ब द ब ठाण्याचे आहेत त्याच्यानंतर मुंबईचे काही सराफ यांनी म आपले पारंपरिक दागिने जपलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हस्तकला आणि पारंपरिक कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपुढे जात आहेत आणि त्या तर आता अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा प्रसि प्रसिद्धी पावत आहेत पूर्वी कसं होतं आपल्या देशाचे काही रुल्स रेग्युलेशन्स हे कठीण होते पण आता सगळं लिबरलायझेशननंतर हे आपले दागिने पारंपरिक म्हणजे पैठण्या दागिने चपला ह्या सगळ्या जगभर प्रसिद्ध झाल्या आणि त्याला कारणीभूत म्हणजे आपले इंटरनेट आणि क क मुक्त अर्थव्यवस्था त्यामुळे आपल्याला आता यापुढे या हस्तकलांना आणि पारंपरिक कलांना खूप चांगले दिवस आलेले आहेत आणि याच्यामध्ये करिअर करायलासुद्धा खूप चांगलं संधी आहे आणि त्याचा उपयोग आपल्या युवापिढीने करावा असं मला मनापासून वाटतं